माझ्या मुलीला किमयाला दोन हजार दोन हज दोन हजार बावीसमध्ये आम्ही तिला पहिल्या वर्गात प्रवेश दाखल केला तिचा तेव्हा तिची फी शाळेची फी होती ट्यूशन फी साडेपाच हजार रुपये मग साडेपाच हजार रुपये होती तर मला असं वाटलं का खूप कमी पैशाची शाळा आहे बा टाकू अरे तसं मग तिची ट्यूशन फी वेगळी तिच्या पुस्तकाचा खर्च वेगळा त्याच्यासोबतच तिला महिन्याची गाची गाडी होती त्याला आठशे रुपये एका महिन्याला द्यावे लागत होते मग मला असं वाटलं की अरे हे तर मी म्हटलं कमी पैशात होते पण हे तर काही नाही एका वर्षाला तिला जवळपास पंचवीस पंचवीस ते सत्तावीस हजार रुपये खर्च आला मग त्याच्यानंतर ती मना पैशाच्या मानानं थोडंशी तिनं पैशाची थोडीशी किंमत केली म्हणजे तिला येत होतं आधी ती अंगणवाडीतच होती त्याच्यानंतर तिथे पहिल्या वर्गात तिथं टाकल्याच्यानंतर तीन तिनं ती तेवढं कवर केलं त्याच्यानंतर दुसऱ्या वर दुसऱ्या वर्षी तिला दुसऱ्या वर्गामध्ये घेतलं त्याच शाळेत मग त्याच्यानं त्या त्याच्या वर्षी गाडीची फी साडेआठशे रुपये होती आणि ट्यूशन फी जी होती तिच्या शाळेची ती साडे सहाशे रुपये आणि ड्रेस आणि साडेसहा हजार आणि ड्रेस ड्रेस वेगळा ड्रेसची फीज वेगळी शूज पुस्तकं हे सर्व सगळं मिळून तिला दुसऱ्या वर्षाला सुद्धा पस्तीस हजार रुपये खर् खर्च येईल जवळपास आणि मागल्या वर्षी जेव्हा टाकलं तिला पहिल्या पहिल्या वर्गात तेव्हा ती अभ्यास वगैरे करत होती आता माहिती नाही तिला काय झालं ते ह्यावर्षी माग पहिल्यांदा टाकलं तेव्हा ती रडत होती ह्यावर्षी रडत नाही तिच्यात एकदम डेरिंग आलं आणि बिनधास्त बिना अभ्यासानं शाळेत जाते तसंच स्वतःची बॅग बास्केट घेऊन आणि दर पहिल्या पहिल्या वर्षी टाकलं आहे तेव्हा तिला स्वत गाडीत बसवून द्यावं लागत होते आणि गाडीत बसवलं की ती रडत होती ह्यावर्षी रडत नाही अभ्यास करून रडत होती पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी बिना अभ्यासानं बिनधास्त मस्त हसत जाते आणि स्वतःच जाते गाडीमध्ये